सर गुड आफ्टरनू सर मला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं होतं तर त्यामध्ये तुमच्याकडून सांगू शकता का कुठल्या कोर्समध्ये सर मला बीकॉम करायचं आहे ग्रॅज्युएशन बँकिंग फिल्डमध्ये इंटरेस्टेड आहे हा सर तर तुम्ही मला सांगू शकता सर त्याकरिता हा सर हा सर अच्छा अच्छा सर आणि सावित्रीबाई फुले यूनिव्हर्सेडी पुण्यातली आणखी सर त्यामध्ये बेस्ट युनिव्हर्सिडीमध्ये आणखी ऑप्शनलमध्ये सर अच्छा अच्छा हं अच्छा सर आरटीएमएनयू अच्छा अच्छा आणि बेस्ट बेस्ट म्हटलं सर तरीपण नागपूरमध्ये आरटीएमएनयू

अच्छा अच्छा ते मुंबईमध्ये आहे ना अच्छा स्टायफंड वगैरे स्कॉलरशिप वगैरे जो असते अच्छा अच्छा गव्हर्मेंटमध्ये सर तर ती पॉलिसी नागपूरला वगैरे आहे का सर तसं

ओके ओके सर डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब ओहके ठीक आहे ना सर मी हा सर मी माझं डिसिजन घेतो सर तेव्हा तुम्हाला मी कळवते प्रत्यक्ष कॉल करू ठीक आहे सर थँक्यू